मी माझ्या स्वयंपाकघरात भरपूर हर्बचा वापर करते त्यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हळद आहे हळदीचा वापर हा रोजच्या स्वयंपाकात केला जातो आणि हळद ही आपल्या मसाल्यांमध्ये समाविष्टच केलेली आहे आज प्रत्येक घरामध्ये हळदीचा हा रोज वापर केला जातो कारण हळदीचे भरपूर चांगले गुणधर्म आहेत ज्यातून आपल्याला भरपूर चांगल्या गोष्टी मिळतात सर्दी खोकल्यासारख्या गोष्टींना त्यातून आराम भेटतो तसेच आपली रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा त्यातून वाढली जाते हळदीबरोबरच गवती चहा आणि तुळस याचा सुद्धा मी रोज वापर रोजच्या चहाला करते रोजच्या चहामध्ये तुळस आणि गवती चहा टाकल्यामुळे आपल्याला त्यातूनही बरेच फायदे होतात शरीराला सर्दीसारख्या गोष्टीला किंवा काही आपल्याला कुठल्याही प्रकारचे वायरल जर इन्फेक्शन झालेले असेल तर त्यामध्ये आपल्याला त्यातून बरे व्हायला मदत होते आणि तसेच मी माझ्या गच्चीवर गवती चहा आणि तुळशीची रोपं ही उगवलेली आहेत त्यांना रोज पाणी आम्ही सकाळी घालतो त्यामुळे घरच्याघरी हे चांगले हर्ब्स मी उगवते आणि त्याचा माझ्या सगळ्या कुटुंबाला खूप उपयोग होतो चांगला